हिंदू धर्मामध्ये अनेक देवीदेवतांची पूजा केली जाते हिंदू धर्मात पुनर्जन्माला महत्त्व आहे पुनर्जन्म मांनला जातो हिंदू धर्मात कर्माच्या आधारावर तुम्हाला पुर्न चांगला जन्म मिळतो अशी श्रद्धा आहे जो चांगले कर्म करतो त्याला चांगली फळ मिळते आणि या जीवनातून चांगले कर्म केल्याने या जीवनातून त्याला मोक्ष प्राप्त होतो हिंदू धर्मामध्ये सनातन विचारधारा आहे त्याच्यावर हिंदू धर्मातील लोकांची श्रद्धा आहे बस एवढंच